उत्तर भारतीय दक्षिण भारतीय यामधून उत्तर भारतीय खाद्यपदार्थामध्ये मला आवडण्यामध्ये रुची आहे त्यामध्ये उत्तर भारतीयामध्ये म्हटलं तर इडली सांबार दोसा अशाप्रकारे व्हेरायटीज असतात डिशमध्ये आणि ते म्हटलं तर एकदम खाण्यामध्ये उत्तम असतात चवीदार असतात टेस्टी असतात आणि त्याम त्यामध्ये आपण त्यामध्ये सांबार पण मिळते आपल्याला सांबार बनवण्यासाठी त्यामध्ये डाळ डाळ टाकतो त्यामध्ये वांगं वगैरे आपण टाकतो टमाटर वगैरे आणि डोसासोबत त्यामध्ये चटणी वगैरे पण त्या चटणीमध्ये आपण खोबऱ्याची चटणी मिळते एक आपल्याला वेगळी आणि त्यामध्ये मिरचीची ठेचा वगैरे असं चटणी बनते त्यामध्ये आणि ते आपण इडली वगैरे म्हटलं ते कशामध्ये इडली म्हटलं ते तांदळाला त्याला तांदूळ डाळ वगैरे हे पिसूनशनी त्याच्या एक मॅरिनेट बनवून त्याला ठेवतात आणि त्यानंतर ते बनवतात आपण ते खूप वेळ खाण्यामध्ये वगैरे छान वाटते आणि त्यामुळे मला ते उत्तर भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडते